डिटी डिजिटल आर्ट ही सुद्धा मानवानं बनवलेलीच आहे

आणि क तिथंही ज्या काही कलाकृती निर्माण होत आहेत डि डि डिजिटल ह्याच्यामार्फत त्या पण मानवानंच तयार केल्या आहेत पण आता फरक असा वाटतो मला की डिजिटल आर्ट या थोड्या स्पॉनटेनियस नाही वाटत आहेत त्या खूप आधी विचार करून त्या तशा तयार करावं लागतात आणि त्या त्यामुळे त्याला स्पॉनटेनिटी बऱ्यापैकी कमी आहे आणि जर मा जरा तसं न करता जर समजा पेंटिंग हा विषय घेतला आणि आपण जर कॅनव्हसवरती पेंटिंग करायला लागलो हाताने तर त्याच्यामध्ये जो चित्रकार काढत असताना जरी एखादा विषय डोक्यात असला तरी पूर्ण तो स्वच्छ नसतो आणि तो करत असताना त्या गोष्टी त्याला ते सुचत जातं म्हणजे मग तो एक करतो आहे आणि नंतर परत पुढं जातो मग ते मग कमी जास्त करत करत करत त्याची इमॅजिनेशन फुलत जाते आणि मग तो ते करत असताना त्याला सुचत जातं वेगवेगळे वेगवेगळ्या म्हणजे ज्या ज्याच्यात रंगसंगती तो वेगवेगळ्या पद्धतीने एकदा हे निळा समजा रंग लावला तर त्याच्या शेजारी हिरवा लावला तर त्याला त्याच्यातून जे काही प्रतीत होत आहे हे त्याला समोर दिसतं आणि तो पण त्याला वाटतं की हा नाही बुवा मूड हा वेगळा येतो आहे त्यामुळं तर तो तिथं परत बदलतो आणि त्या दृष्टीनं त्याचा जो आशय त्याच्या डोक्यात साधारणपणे तो फुलत फुलत नेतो आणि मग तो कदाचित त्या चित्रकाराला जे म्हणायचं आहे आधी सुरुवातीला त्यापेक्षा तो वेगळही होऊ शकतो ते चित्र हे स्पॉनटिनिटी ही जी आहे ही मानवनं ब तयार केलेल्या कलाकृतीमध्ये जास्त असते म्हणजे आ कन कॅन्व्हासवर म्हणजे हे डिजि डिजिटल आर्टपेक्षा थोडं वेगळ आहे म्हणजे हा ज जुनाच प्रकार आहे आणि डिजिटल हा आता नवीन आलेला आहे प्रकार तो ही पण त्यात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे करता येतात गोष्टी लवकर होतात काही असं वाटते मला काही जास्ती त्यात परफेक्शन येऊ शकतं आणि आत्ताच्या जमान्यात लवकर लवकर काही गोष्टी आणि त्याच्यात इमेजेस वेगवेगळ्या दिसतात पण तुम्हाला त्या घेता येतात दुसऱ्या ज्या तयार असतात त्या त्याही वापरता येतात त्यात ह्याच्यामध्ये एक कसं होतं की तुम्हाला त तयार तसं नाही करता येणार तुम्हाला स्वत च्या हातानेच ते करायला लागेल वगैरे असा तो फरक आहे त्यामुळे मला असं वाटतं की तो डिजिटल म्हणजे माझ्या वैयक्तिक मत डिजिटल आर्टच्याबद्दल वाईट नाही आहे पण ते जास्त कमी क्रिएटिव्ह मला वाटते वैयक्तिक तर ते असं एक त्याबद्दल मला वाटते